हॅलो

हा नमस्कार सर मी राजकुमार चांदेकर बोलतो सर माझा जॉबचा प्रॉब्लेम चालू आहे सर मी खूप जॉबसाठी प्रयत्न करत आहे पण मला काही जमून नाही राहिलं सर माझं एकोणीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णव मी सत्तावीस वर्षाचा आहे हं हं अभ्यास सर मी संध्याकाळपर्यंत नाईट मारत असतो सर आणि सकाळी जॉब करत असतो हो सर वेळ माहिती आहे न संध्याकाळी बारा वाजता एकोणीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णव हा शुक्रवारी शुक्रवारी माझा जन्म संध्याकाळी

बापरे कुठं राहु अच्छा एक वर एक हां

हो सर हो सर ठीक आहे ठीक आहे ना सर कसं आहे सर ते जॉब भेटत नाही तर मुलगी पण भेटत नाही आहे सर्व प्रॉब्लेम प्रॉब्लेम चालू आहे सर इथं मॅन माणूस डिप्रेशनमध्ये चालला आहे वय वाढत चाललं आहे एक तर गव्हमेंट जॉब काढत नाही आहे ज्यात काढतं आहे पण त्याच्यात माझं थोडक्यानं हुकतं आहे सर तर मला असं वाटते की निगेटिव निगेटिव्ह चालू आहे माझ्या लाईफमध्ये हो सर

अरे बाप मग राजयोग माझ्या बायकोच्या नशिबात आहे की माझ्या नशिबात आहे हा सर मग माझं सत्तावीस वर्ष मग मी पस्तीस वर्षाचा होईल तेव्हा मी जॉबला लागेल तर मग काय सर

होय सर

सर मी काही पण तयार करायला आहे काही पण तयार करायला आहे देवासाठी मी जे तुम्ही म्हणाल ते करणार आहे पण बघा मला याच्यातून मला हे करून टाका आजची तारीख सर सोळा तारीख आहे आजची